हो मी शाळेत असताना पण मला ड्रॉईंगचा विषय होता त्यानंतर मी ज्युनिअर कॉलेजला गेले त्यामध्ये पण मला थोडंफार ड्रॉईंग करण्यासाठी होते टीचर्स होते आणि असं म्हणजे जे ड्रॉईंगमध्ये एक्सपर्ट असतात त्यांच्यासाठी असे वेगवेगळे महाविद्यालय पण होते जसे माझी एक मैत्रीण होती रोहिणी ती ना ड्रॉईंगमध्ये खूप छान होती आणि तिला आमच्या शाळेतनं दुसऱ्या शाळेमध्ये पाठवलं गेलं की तुझी ड्रॉईंग खूप छान आहे तिकडे जा आणि पार्टीसिपेट कर असं वगैरे मग तिनी केलं आता ती ड्रॉईंग बनवते म्हणजे अशे मस्त मस्त ड्रॉईंग बनवते आणि त्याच्यामुळे तिचं बिजनेस पण चालू होतो छानप्रकारे आणि हो असा हा अभ्यासक्रम आहे की आपण चालू करू शकतो आणि बोलू शकतो आणि हा ड्रॉईंगचा विषय म्हणजे कसं आवड असते ज्यांची त्यांची इच्छा कला कोणाला ड्रॉईंग सिंगिंग डान्सिंग असे ज ज्यांचे ज्यांचे वेगवेगळे असतात